राज्यातील मुख्य रुग्णालय सुविधा हे मिरज मिरजेत आहे मरजेत आहे सांगलीत आहे मिरजेत आहे सांगलीत आहे आणि सा मिरजेत आणि सांगलीत म्हणायला गेलं तर नित्या आनंद वलनेस नंतरनं होम पूनर्वास केंद्र धनौ धनवंतरी आयुर्वेदिक असं भरपूर आहेत कबाडे सुरज हॉस्पिटल आहे आर के अरोमाथेरपी आहे ग गंगाप्रसाद मेडिकल आहे असं भरपूर आहेत आणि ह्यांची भरपूर जणांना ही ठीक केलेली आहेत माणसांना कारण की तर जरी कुणाला काय जरी झाला तर त्यांनी सिविल हॉस्पिटलमध्ये नेतात आणखी तर प कितीही अर्जंट असू दे काही असू दे सगळ्यांना ती ॲडमिट करून घेतात आणि तिथं संख्या भरपूर आहे एका टाईमाला बहुत त्यांची आणि त्यांनी सेवा देत असेल ॲम्ब्युलन्स त्यांच्याकडं आहे भरपूर आहेत असं ॲम्बुलेन्स वगैरे भरपूर आहेत त्यांचे डॉक्टर्स नर्स वगैरे भरपूर आहेत दवाखानेही त्यांच्या दवाखानेही भरपूर आहेत त्यांचे वे त्यांचं मेडिकल पण जवळच आहे त्यांच्या जसं काय जरी झालं तर जाय डायरेक्ट औषधही आ आणू शकतो आहे लवकरात लवकर जाऊन आपण काय हरकत नाही आणि तिथं जरी काय झालं तर तिथं त्यांनी सगळी बघायला असतात रुंगरा रुग्णालय पण तिथं असतंय राज्यातील भरपूर आहेत परत मिरजेत तर मोठमोठे दवाखान्या आहेत आणि तिथं भरपूर मोठी मोठी दवाखाने आहेत आणि तिथं जरी खूप लांब लांबनं विजापूर इकडं अथनी बितनी इकडून इकडून येत्या तिथं रु म्हणजे पेशंट तिथून भरती व्हायला ते मिरजेमद मिरजमध्ये येतात तिथं कितीही अर्जंट असू दे तिथं आप डायरेक्ट मेडिकलमध्ये आप हॉस्पिटलमध्ये घेतात डायरेक्ट